अकोला जिल्ह्यामध्ये सामान्यत म्हणजे पारंपरिक जे पदार्थ तयार केले जातात ते आपल्याला सांगता येईल की म्हणजे जो सर्वात जास्त संध्याकाळी चालणारा जो तो व्यवसाय आहे तो पाणीपुरीचा पाणीपुरी ही स् सर्वात जास्त बनवली जाते आणि त्याच्यामुळे बाहेरचं जे आहे ते चांगल्या प्रकारे कसं खाता येईल ते दाखवायचा प्रयत्न केला जातो आणि तसेच दुसरे असं आहे की बा मी पुरणपोळी पोळ्याला जी पुरणपोळी केली जाते ती पण एक चांगल्या प्रकारे केली जाते आणि ती तयार करण्यासाठी जे आहे साहित्य परंपरागत तो डाळ आहे गूळ आहे किंवा साखर बनवतात साखरे साखरेपासून तयार केले जाते किंवा गूळ आणि डाळीपासून तयार केले जाते त्याच्यासोबतच जर समजा शेवभाजी वगैरे तेवढी चालत नाही पण हे जे पदार्थ आहेत हे विशेष करून चालले जातात तसेच आदिवासी भागात मांडे हे देखील तयार केले जातात मांडे आणि मटण एकदम चांगल्या प्रकारे तयार केले जातात आणि यात्रेच्या वेळेस तर बरं याचं मिक्स चांगल्याच प्रकारे यांचा व्यवसायदेखील होतो आणि हंडीमध्ये तर सं खाण्यासाठी लोकं बाहेरगावाहूनसुद्धा येतात त्याच्यामुळे हंडी आणि पुरणपोळी वगैरे हे पदार्थ जत्रेत खायला चांगल्या प्रकारे मिळतात किंवा सणाच्या दिवशीदेखील घरी खायला मिळतात अशा प्रकारे हे जे आहेत अकोला जिल्ह्यात पारंपारिक जे संस्कृती जपली जाते